नमस्कार सर मी गौरव शिरोडे मी महाराष्ट्र शासनाचा एक कल कर्मचारी आहे माझी सध्या पोस्टिंग नाशिकमध्ये आहे आणि ती माझ्या प्रमोशन झालं त्यामुळे माझी प पदोन्नती इथे नागपूर येथे करण्यात आलेली आहे माझ्या एच पदोन्नतीनुसार मला प्रवासभाडे हे मुक्त आहे आणि प्रवासभाडे हे मुक्त असल्यामुळे मला तिकीट काढण्याची गरज आहे का की तुम्हाला की ऑनलाईन मला अर्ज करावा लागेल ही मला विचारायचे होते माझ्याकडे माझ्या झालेल्या पदोन्नतीचा ही कागदपत्र आहेत मग ते कागदपत्र ऑनलाईन अपलोड करायचे आहेत तिकीट मिळण्यासाठी की फिजिकली मला तुमच्या काउंटरवर नाशिक रोडला यावं लागेल काय मला ह्या विषयी जाणून घेण्याची इच्छा होती कारण मला लवकरात लवकर नागपूर येथे जॉईन होणं व्हायचे आहे

कृपया तुम्ही मला लवकरला लव लवकरात लवकर कळवा की मला कसे प्रोसेस पुढे करावी लागेल